जनावरांसाठी चरायला कुरणे उपलब्ध आहेत का म्हणजे आहेत प्रत्येक जनावराचं आता खाद्य जे आहे ते उपलब्ध झालेलं आहे आता आपण ज्याला म्हणतो गाय म्हैस यांच्यासाठी ढेप उपलब्ध आहे आणि त्यांना राहिलेला प्रश्न आहे हवामानाचा तर हवामानसुद्धा त्यांना काय म्हणता त्याचं तर लाभ होतो तर त्यामुळे हवामानही चांगलं चांगल्या पद्धतीनं आहे सगळ्यांचं व्यवस्थित ॲटमोस्फिअर पर्यावरण बदल पर्यावरण बदल झाला तर हो असे काही प्राणी आहेत जे पाळीव प्राणी आहेत त्या प्राण्यांचा काय म्हणजे काही प्राण्यांवर त्याचं वाईटही परिणाम होतो काही काही आता गाय झालं म्हैस झालं बैल झालं यासारख्या प्राण्यांना उन्हाळा जो असतो तो सहन होत नाही अक्षरश ते म्हणजे ब त्यांना जर चरायला नेलं तर ते बसून जातात सावली बघून एखाद्या झाडाखाली ते कहीच करत नाही कारण की त्यांना सहनच नाही होत हे असं हे असले काही प्रकार जे असतात प्राण्यांचे पण मग काही प्राण्यांला त्याचा खूप बराचसा वाईटसा परिणाम होतो आता पावसाळ्यात जर पावसाळ्यात आपण त्यांना शेतामधे ठेवलं तर पूर वगैरे आला तर ते वाहून जायची भीती असते असं आणि उन्हाळ्यात तर जनावरांना भयानक त्रास होतो कारण गरमी असते त्यामुळे खूप खूप खूप त्रास होतो आणि प्लास्टिक झालं पाण्याची कमतरता आणि जे असे जे असतात म चरणाऱ्या ज्या गायी असतात बाहेर फिरणाऱ्या ज्या पाळीव नसतात त्या प्लास्टिक वगैरे ह्या काही खातात पाणी पितात तर अशा म्हणजे त्यांना असं करूनही त्या बीमार पडून एखाद्या ठिकाणी त्यांचा जीव जायची वेळ येते तेव्हा आपल्याला समजते की नाही गड्या यांनी काहीतरी असं बाहेरचं काहीतरी खाल्लेलं आहे असं आपल्याला वाटत वाटत वाटत सतत वाटत राहतं की काही ना काहीतरी यांनी खाल्लेलं आहे तर प्राण्यांवरही आपण प्रेम हे केलं पाहिजे प्रत्येक प्राण्यांसाठी एक काही ना काही सोय केली पाहिजे जागोजागी पाणी पाण्याचे हौद आता सध्या आता तर पहिले पहिल्यापक्षा खूप चांगली सोयसुविधा सरकारनी केलेली आहे जागोजागी हौद बांधलेले आहेत त्यात पाणी आहे मुख्य जनावरांसाठी आणि जे पाळीव असतं तर त्यांचं काही पहायचं कामच नाही त्याची व्यवस्थितपणे सोय ही केली जाते